आपण ज्या ठिकानी जन्मलो ती गोष्ट आपण तीस जागा आपण आपल्या आयुष्यामध्ये कधीच भुलू नाही शकत ते आपलं मूळ आहे आपण कुठेही जाऊ जगामध्ये तरी आपण जिथे जन्मलो ती जागा आपण कधीच भुलत नाही तसंच आपलं ते आपलं मूळ आहे तसंच आपल्या जीवनामध्ये असते आपण आपल्या लहानपणी एका ठिकाणी राहतो सर्वजण खेळतो कुदतो ज् अभ्यास करतो शाळेमध्ये जातो शिकतो तर काही कारणामुळे आपल्याला मग नंतर मोठे झाल्यावर दुसरीकडे शिकावं शिकायला जावं लागते त्यामुळे आपण दुसरीकडे गेल्यानंतर आपली जी जुनी जागा राहते जुनी आठवण राहते ते आपण कधीस विसरायला नाही पाहिजे ते आपण जुळवून ठेवलं पाहिजे मो त्या मुळाशी आपण हमेशा राहिलो पाहिजे त्यांना कधी विसरायला नाही पाहिजे त्या आठवणी आपण जपायला पाहिेजे आणि आ आपण कितीही मोठं जरी ना झालो तरी आपण ते कधीच भुलायला नाही पाहिजे